आत्मशंका आणि लेख लेखनाच्या ची चिंता हे अपरिहार्य आहे म्हणजे ते तुम्ही किती प्रयत्न केलात काही केलात तरी ते शेवटी होणारच त्यामुळे त्याबद्दल मी माझं एकच मत आहे की क जेव्हा तुम्हाला तसे वाटते तेव्हा थोडा तुम्ही एक एक ब्रेक घेऊ शकता पण स्वतःला समजावणे आणि कंप्युटरवर किंवा डेस्कवर बस बसून प्रयत्न करणे हेच आपल्या हातात असतं तर हे कर करत राहणे म हीच एक टेक्निक माझ्याकडे आहे की ह्याला आपण मी ते ह्याच ह्या टेक्निक नेहमी त्याला हाताळतो दुसरं म्हणजे माझे लिखाण हे पुरेसे चांगले आहे की नाही असे मला कधीच वाटत नाही आणि तो थोडासा एक कॉन्फिडन्सचा पण प्रश्न आहे पण काही लोक आहेत ज्यांचं ज्यांचे ओपिनियन म्हणजे ज्यांचं ज्यांचे मत मी मानतो त्यांना मला असं वाटते की ह्यांना ह्यांना लिखाणाबद्दल कळतं तर त्यांना मी त्यांच्याबरोबर मी शेअर करतो माझं लिखाण आणि त्यांचे जे त्यांचं एक क्रिटी क्रिटिसिजम असेल किंवा त्यांचे त्यांचे प्लस प त्यांचे काही कॉमेंट्स असतील ते मी घे ऐकतो आणि त्यानुसार मी त्यावर काम करतो प्रत्येक त्या त्यांचं सगळंच जे क्रिटिसिजम किंवा क कॉमेंट्स जे जे मला देतात ते मी सगळंच मान्य करतो असं नाही पण त्या तेवढा मी एक ओपन माइंड ठेवतो की ते जे मला सांगत आहेत ते माझ्या चांगल्यासाठी सांगत आहेत आणि मग त्यावर मी विचार करतो की हे क बदल मला घडवून आणायला हवेत का माझ्या लिखाणाला लिखाणाला पाठ पाठबळ देणारे म्हणजे माझे मित्र जसे मी म्हणालो जे ज्यांच्या ज्यांचे मत मी मानतो आणि मला असं वाटतं की त्यांना लिखाणाबद्दल कळतं आणि ते मला समजतात तेच मला पाठबळ देतात आणि आणि वरच्या वर मला हे उत्तेजन त्यांच्याकडूनच मिळत असते त्यामुळे मी चा जा चांगलं चां जास्तीत जास्त लि लिहिण्याचा आणि चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करत असतो